हां नमस्कार बोला हां हां बोला ना काय माहिती हवी होती तुम्हाला

हां हां बरं बरं हां हां हो हो आमचं इथं ना रोज योगाचे क्लास चालू असतात इथं एक सावरकरांचं म्हणून हॉल आहे इथं इथं गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिराच्या हॉलमध्ये आहे ना सकाळी सहा ते सव्वा सात आमचे रोज क्लास चालू असतात योगाचे तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता हो सव्वा सातपर्यंत हो हो आसनं रोज सगळी आसनं काय आम्ही घेत नाही म्हणजे तेवढी घेणं काय तेवढ्या शक्य होत नाही आम्ही पहिलं प्राणायाम वगैरे हे म्हणजे चालू करतो तर बघा तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना असते आमची त्याच्यानंतर प्राणायाम करतो मग काही काही म्हणजे छोटे व्यायाम असे आम्ही करतो पायाचे व्यायाम हाताचे वगैरे असे कारण आमच्याकडं सगळ्या प्रकारचे येतात मुलं छोट्या मुलापासून ते प्रौढ व्यक्ती पण आहेत त्याच्यामध्ये सहवा आणखीन लेडीज आहे सकाळची ब्याच आहे ती सहा ते सव्वा सात आणि हां जेंट्स लोकांची वेगळी आहे पुरुष मंडळींची आणि आमच्याकडे आहे ती सहा ते सव्वा सात अगदी म्हणजे दु दु दुसरी तिसरीची मुलं मुली आणखी सगळ्या मोठ्या बायका त्यासुद्धा येतात मग सगळ्यांना सूट होतील अशी आसनं आम्ही त्या घेतो आणि जे खूप वर्ष झाली ती येतात आमच्याकडे आस या क्लासला रोज तर ते त्यांची त्यांची काही वेगळी आसनं का का करू शकतात त्या आम्हाला दाखवून करतात हां हां बरं तुम्ही चांगला प्रश्न विचारला आमचं पतंजलीचं आहे त्यामुळं आम्ही काहीही फी घेत नाही तुम्ही रोज येणं हीच आमची फी आहे कारण हां हो हो रविवारी सुट्टी असते आमची आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते बंद असतं सहा ते सव्वा सात एरव्ही रोज चालू असतं आमचं कारण आम्ही पण योगाचा एक प्रसार व्हावा म्हणून ते मोफत घेतो शिकवतो त्यामुळे आमच्याकडे आत्ता भरपूर जशी बॅच जवळजवळ आमची फुल असते पण तरीसुद्धा आता आमच्याकडे एक दोन तीन मेंबर आहेत जे येतात रेग्युलर एक आमच्याकडे झाले आहेत म्हणजे आ कारण सगळ्यांना आता योगाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे त्यामुळे येतात

हो हो हो हो हो हो असतात ना ते आम्ही म्हणजे ज्या त्या वेळेला ते सांगत असतो शक्यतो फार काही डायटवर आम्ही म्हणजे सांगत नाही पण आमचं जे कुठलं आम्ही योगा घेणार आहे तर त्या त्याचे काय फायदे आहेत शरीराला काही जणांना म्हणजे पोटासाठी असतात व्यायाम काहींना पाठीची दुखणी असतात मग म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळी आसनं असतात आमच्याकडं तर ती तुम्ही ज्या वेळेला की याल आमच्या क्लासमध्ये तर ते तुम्हाला कळेल सगळं कारण प्राणायाम म्हणा ते म्हणजे सगळ्या लोकांनाच त्याचा फायदा होतो ना आणि प्रत्येक आसन करताना आम्ही त्याचे सगळं सांगतो त्याचं कसे करायचं पण ते पण व्यवस्थित करणं आवश्यक असतं ना कुठल्या प्रकारे करायचं किती मिनटं करायचं कोण किती मिनटं त्या आसनामध्ये राहू शकतं हे सगळं आम्ही सांगू शकतो तिथं किंवा हे कायम केल्यामुळेच येणार ना तेव्हा तुम्ही असं करा पहिल्यांदा एक दिवस आमच्या क्लासला या तिथं तुम्ही बघा ओके हो हो या ना उद्या या सहा वाजता तुमचं स्वागतच आहे हां हां हां धन्यवाद